नक्कीच सांगायला अभिमान वाटेल संगमनेरसारख्या ठिकाणी खूप सुंदर अशी नदी आहे ज्या दोन नद्यांचा संगम होऊन या ठिकाणी संगमनेर असं गावाला नाव पडलेलं आहे एक म्हणजे प्रवरा नदी आणि दुसरी म्हणजे माळुंगी नदी या नद्याचा संगम होऊन या ठिकाणी संगमनेरला नाव पडलेलं आहे आणि खूप सुंदर अशी आमची नदी आहे देखील पण परंतु काही लोकांमुळे थोडंफार कचरा होतो विविध प्रकारचे अडथळे निर्माण होतात या ठिकाणी पण नगरपालिका पूर्णपणे लक्ष देण्याचा प्रयत्न करत असते यामध्ये आत्ताच रेनिव्हेशनचं काम मध्यंतरी नगरपालिकेच्या द्वारे करण्यात आलं होतं परंतु काही लोकांमुळे तोडफोड ह्या गोष्टी होत असतात आणि हे सर्व होत असताना नुकसान देखील नगरपालिकेची होत असते खूप सुंदर असा आमचा या ठिकाणी नदी होती परंतु आता पूर्णपणे ती उध्वस्त झालेली आहे आता नवीन या ठिकाणी नदीचं काम सुरू आहे लवकरच ते पूर्ण होणार आहे आत्ता तरी सुरुवातीला बोटिंग वगैरे असेल मासेमारी असेल हे कोणत्या प्रकारचे होत नाही कारण की ते पूर्णपणे या ठिकाणी बंदी आहे लवकरच आता पूर्ण काम झाल्यानंतर या ठिकाणी बोटिंग देखील सुरू करणार आहे असं समजलेलं आहे आणि जलस्रोताबद्दल सांगायचं तर पूर्णपणे जलस्रोताचं एक नवीन प्रकारचं मशीन तिथे ॲवेलेबल आहे खूप चांगलं व्यवस्थित असं आम्हाला पाणी येतं नवीनच आता आम्हाला निळवंडे धरण या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्या निळवंडे धरणातून थेट आम्हाला पाणी पूर्णपणे घरापर्यंत पाईपलाईनद्वारे पोहचले जाते भंडारद्वारे ते थेट निळवंडे निळवंडे ते थेट संगमनेर असं पाणी आम्हाला या ठिकाणी खूप चांगलं असं पाणी चोवीस तास उपलब्ध असतं नदीबद्दल सांगायचं झालं तर सुंदर असं निसर्गरम्य या ठिकाणी आहे बरेचसे कॉलेजचे मुलं मुली असेल किंवा काही बर्थडे असतील भंडारा असेल हे कार्यक्रम या ठिकाणी गंगामय घाटसारख्या ठिकाणी होत असतात प्रत्येक बेटाला वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी नावं देण्यात आलेले आहे महादेवाचं मंदिर देखील तिथे आहे वेगवेगळ्या सर्वप्रथम म्हणजे एकमेव मंदिर आहे असं कार्तिकेयचं मंदिर जे वर्षाने ए एक वेळेस उघडलं जातं असं कार्तिकेयचं मंदिर देखील तिथं आहे गंगादेवीचं देखील तिथं मंदिर आहे घाटावर वसलेलं खूप सुंदर निसर्गरम्य असं बरेचसे लोकं तिथं कपडे धुण्यासाठी येतात त्यांना देखील टाळण्याचा प्रयत्न असतो जे नदीच्या ठिकाणी असतात त्यांना देखील टाळण्याचा प्रयत्न असतो पण जे गोरगरीब असतात ते तिथं साईडला कपडे धुण्याचा प्रयत्न करत असतात किरकोळ थोडेफार मच्छी छोटे छोटे मासे धरणारे लोकं देखील येत असतात पण त्यांना देखील थोडं हुसकवण्याचा प्रयत्न केला जातो पर्याय नसल्यामुळं ते देखील मासेमारी करत असतात या सर्वांकडं नगरपालिका पूर्णपणे लक्ष देत असते लवकरच आता या नदीचं नवीन स्वरूपात होत आहे खूप सुंदर असं या ठिकाणी नदीचं प्लॅन देखील तिथं लावण्यात आलेला आहे मागे एकदा रिनिवेशन केलं होतं पण ते काही पूर्ण झालं नसल्याने आता हे पूर्णत्वाकडे जात आहे नक्कीच सर्वांना सुंदर असं नदी या ठिकाणी संगमनेरची बघायला मिळणार आहे